लेखक म्हणून मला स् एखाद्या समाजावर आपण जेव्हा लिहितो किंवा एखाद्या संस्कृतीवर जेव्हा आपण लिहितो किंवा एखाद्या व्यक्तीवर जेव्हा आपण लहितो तेव्हा व्यक्तिनिष्ठतापणा येण्याचं शक्यता जास्त असते कारण त्या समाजाचं किंवा त्या संस्कृती जोपासणाऱ्या लोकांची किंवा त्या व्यक्तींचे ते स्वत चं असं मत असतं की त्यांनी जो लिहिणारा आहे जो लेखक आहे त्यांनी आमच्या चांगल्याच बाजू त्यांनी मांडाव्यात परंतु लेखकाने ह्या वस्तुनिष्ठपणे त्या समाजाकडे त्या संस्कृतीकडे त्या व्यक्तीकडे बघितलं पाहिजे आणि त्यांनी तसं ते मांडलं पाहिजे आणि हे गोष्ट पटवून देणं थोडं आव्हानात्मक आहे त्याचबरोबर जर पाहतो म्हटलं तर आपण जी साहित्यकृती निर्माण करतो जे साहित्यकृती लिहितो त्या साहित्यकृतीला आपण न्याय दिला किंवा नाही तर हे सर्व पाहून आपण ते लिखाण थांबवण्याचा प्रयत्न करतो जर आपल्या त्या लि लिखाणाला न्याय मिळाला असेल त्या साहित्यकृती ला ज्या जे कलाकृती आपण निर्माण केली आहे जी जे कथानक आपण निर्माण केलेला आहे त्या कथानकाला योग्य न्याय मिळाला की नाही हे सर्व पाहून त्या कथे कथेचा शेवट करून आपण त्यातून ते बाहेर पडू शकतो त्याचबरोबर जर पाहलं तर ब्लॉक किंवा क्रिएटर्स ब्लॉकबद्दल मला काही फारशी माहिती नाही आणि हा मला अनुभव आलेला नाही आतापर्यंत